कला आणि हस्तक्षला क्षेत्रात हो मी म्हणजे या क्षेत्रामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे मदत झालीच आहे नक्की हेतल्स आर्ट नावाचं एकं चॅनल आहे सोशल मीडियावर यूट्यूबवर इंस्टाग्रामवर पण आहे हो ते मी फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये जी ती महिला आहे स्त्री इतकं सुंदर असं तिनं टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ तयार करते ज्या वस्तू रिसायकल झाल्या पाहिजेत खरंच ज्या आपण फेकून देतो कचरापेटीमध्ये म्हणा किंवा असंच उघड्यावर काही लोक फेकतात त्या वस्तूचं रिसायकल होणं इतकं महत्त्वाचं आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक आणि त्याचं ती महिला जी आहे ती रिसायकल करते आणि टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ ती इतके छान आणि सुंदर बनवते तर हस्तकलेचा हस्तकलेशी निगडीत काही लोकांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे खरंच खूप छान मदत झाली आहे आणि ज्याच्यामुळे ते नॉर्मल जे त्यांच्या आयुष्यामध्ये पैसे कमवत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे आता ते सोशल मीडियामुळं कमवत आहेत तर खरंच फायदा झाला आहे या गोष्टीचा